आम्ही साजरा केलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे महिला दिन या दिवशी सर्व बचत गटातील महिला एकत्र येऊन मंगळागौरीचा खेळ सांस्कृतिक नाच विविध प्रकारचे खेळ आयोजित करतो त्यातून महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भेटवस्तू देखील देतो आणि आपाप आपल्याला आवडणाऱ्या विषयाबद्दल किंवा सरकारच्या योजनेची माहिती देतो प्रत्येक महिला आपल्यातील एक कला सादर करतात काहीजणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून आणतात आम्ही गणपतीच्या सणाच्या दिवशी पहाटे उठून गणेशाच्या आगमनाची तयारी करतो त्यानंतर घरातील पुरुष मंडळी गणपती बाप्पाला घ्यायला जातात आणि आम्ही सर्वजण महिला मिळून बाप्पासाठी मोदक व गोडधोड पदार्थ बनवतो दारात छान रांगोळी काढतो बाप्पासाठी मखर सजावट करतो रात्री आरतीनंतर भजन जाकडी नृत्य आणि गाणी म्हणतो अशा प्रकारे आम्ही सर्वजण मिळून गणपती सण खूप छान साजरा करतो